असं हे पुस्तक की जे सुरवातीला आवडेल असं वाटलं नव्हतं पण नंतर आवडलं ते म्हणजे ग्रेगरी रॉबर्ट्स याचं शांताराम हे पुस्तक ह्याचा अनुवाद केलेला आहे आणि हे अनुवादित पुस्तक आहे पॅपीलॉन बँको याच पठडीतलं हे पुस्तक आहे हा शांताराम कोण आहे तर स्वतः लेखकच आहे एक ऑस्ट्रेलियातला तुरुंग फोडून पसार झालेला मोस्ट वॉन्टेड आरोपी आहे खरं तर चौदाशे प पन्नास पानांचं जाडजूड पुस्तक आहे आणि त्यामुळे ते वाचायला आवडेल की नाही असं वाटलं होतं पण सुरुवात जशी पुस्तक वाचायला केली तसं तसं त्याच्यात इतकं गुंतून जायला झालं की ते शेवटी पुस्तक खूपच आवडलं एक मोस्ट वॉन्टेड आरोपी आहे ऑस्ट्रेलियाला तुरुंग फोडून पसार झालेला हा लेखकच आणि पोलिसांचा ससेमीरा चुकवत या देशातून त्या देशातून पलायन करताना न्यूझीलंडहून तो भारतात येतो मुंबईत मूळ नाव बदलून एक खोटं नाव धारण करतो आणि त्याला इथूनही पळ काढायचाच असतो पण त्यातल्या त्यात त्याला सुरक्षित वाटतं या प्रचंड गर्दी असलेल्या आणि माफिया टोळ्या असलेल्या या शहरात राहायला तर शांताराम हे पुस्तक हे त्याच्या या मुंबईतल्या नऊ वर्षाच्या वास्तव्याची कहाणी आहे हा शांताराम जो पूर्णपणे ऑस्ट्रेलियन असतो तो खेड्या खेड्यात जाऊन राहतो इथली भाषा शिकतो आणि पूर्णपणे अस्सल मुंबईय्या होतो तर हा जो त्याचा सगळा प्रवास आहे हा वाचायला वाचताना आपण गुंतत जातो तो करताना त्याची काही डार्क शेड आहे ग्रे शेड आहे त्याचा चांगूलपणा सुद्धा आहे तो बनाव डॉक्टर बनतो पण त्याचबरोबर झोपडपट्टीतल्या लोकांचा प्रामाणिकपणे इलाज करतो ड्रग्सचा धंदा करतो अंडरवर्ल्डमध्ये जातो तिथले धंदे गुलाम बाजार पोलिसांनी केलेला त्याच्याकडे कानाडोळा हप्ते औषधांचा काळा बाजार तुरुंगात घडणाऱ्या असंख्य गोष्टी वेश्या व्यवसायाचं साम्राज्य या सगळ्या घटना म्हणजे ही महाकादंबरी आहे झोपडपट्टीतली माणसं कशी असतात राहतात हे थोडंफार वाचून सिनेमात बघून आपल्याला माहीत असतं पण इतकं खोलवर आणि ते वास्तव चित्रण आहे म्हणजे आजही त्या भागांमध्ये जर आपण गेलो तर ते तिथं वास्तव आहे मग या तिथल्या काही हळव्या जागा सुद्धा आहेत ते वाचून आपलं आपण भावूक होतो मध्य म मध्ये मध्येच आपण तिथलं भयानक वास्तव वाचून सुन्नही व्हायला होतं ऐंशीच्या दशकातल्या या सगळ्या घटना आहेत तर ह्या आपण जे रोज जगतो ते आपलं आयुष्य आपल्या विवंचना आपली आनंद दुःख आणि जणू समांतर विश्वात घडत आहेत या सगळ्या घटना तिथली आनंद दुःख हे सगळं वाचून अचंबित व्हायला झालं आणि म्हणून मला हे पुस्तक शेवटी खूप आवडलं